बोला दादा काय पाहिजे तुम्हाला कशा टाइपचे टीशर्ट पाहिजे तुम्हाला मीडियम साइजचे ठीक आहे हे बघा ह्याच्यामधून कोणती आवडली तुम्हाला मीडियम साइज आहे हा तुमी ट्राय करू शकता अगर तुम्हाला वाटत असेल तर तिथे ट्रायल रूम आहे ट्राय करून घ्या आणखी आणखी कोणती म्हणजे कलर वगैरे असं काही आहे का जे मी तुम्हाला दाखवू ग्रे कलरमध्ये नाही नाही नाही नाही कलर वगैरे काही नाही जाणार कारण चांगली क्वालिटी आहे थांबा मी तुम्हाला ग्रे कलरमध्ये दाखवते हा हा हे बघा हे ग्रेमध्ये आहे आणि हे छान स्ट्रेचेबल पण आहे ह्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही हो हा एक आता नवीन एक आता नवीन कंपनी आली आहे त्याच्यामध्ये दाखवू का मी तुम्हाला थोडीशी महाग पडेल पण हा हा हे बघा ह्याच्यामध्ये हे चार कलर आहे व्हाइट ग्रे ब्ल्यु ब्लॅक तर आणि साइज पण तुम्हाला व्यवस्थित येईन ह्याचं क्वालिटी पण चांगली आहे ह्याच्यात नाही मिळत आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये दाखवू का म दोन्ही ह्याच्यात मिळून जाईन् हो थांबा एक मिनिट हा हे बघा ह्याच्यामध्ये लाँग पण आहे ह्याचा पण कपडा चांगला आहे तुम्हाला टेरीकॉटमध्ये दाखवू की कॉटनमध्ये दाखवू हा हा हे बघा हे कॉटनमधले आहे आणि ह्याची कॉस्ट पण कमी आहे तीनशेला एक आहे सॉलिड प्रिंटमध्ये हा एक मिनीट आहे आहे हे घ्या हे पाहा हे बघा हे आहे ह्याच्यामध्ये हे सॉलिड प्रिंट म्हणजे निघेल पण नाही आणि व्यवस्थित म्हणजे तुम्ही प्रेस पण माराल तर तिचं म्हणजे जशी टीशर्ट उलटी राहते ना तशी प्रेस करा आणि नंतरून येथे हेही नाही होणार म्हणजे त्याचं कपडा चांगला आहे तुम्हाला किती पाहिजे आहे तुम्हाला कोणती कोणती पाहिजे आहे सांगा ना मला तसं

हा हा ठीक आहे आणखी ठीक आहे ना मग हे झाले आहे सहाशे रुपयाचे पाचशे रुपये देऊन द्या नाही ना आता तुम्ही पहिले आले जशी दुकानं खुलली तसे आले म्हणून मी तुम्हाला हे केलं कमी नाही करू शकत आणखी प म्हणून एवढं शंभर रुपये कमी केले

ठीक आहे ठीक आहे पॅक करते मी हो हो हो बिल देते ना मी तुम्हाला हो हो हो तुम्ही वापस येऊ शकता तुम्हाला फिट वगैरे नाही झालं काही प्रॉब्लेम आला कुठे फाटलेली वगैरे दिसली तर ठीक आहे हा